नांदेडमधलं पर्यटकांना आवडणारा असं ठिकाण म्हणजे आहे गुरुद्वारा आणि खूप खूप लांबून लोक तिथे गुरुद्वारा बघण्यासाठी येतात गुरुद्वारा एक खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे असं आपण म्हणू शकतो सगळे शिख लोक तिथे शिख या धर्माचं खरं तर ते हे आहे प्रार्थनास्थळ जिथे अनेक वेगवेगळ्या राज्यांमधून पण ते बघण्यासाठी लोक नांदेडमध्ये येतात अतिशय सुंदर असा गुरुद्वारा त्याच्या बाहेर अनेक शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला हे आहे जागा आहे भरपूर दुकानं वगैरे आहेत आणि दुसरं ठिकाण म्हणजे आहे सहस्रकुंड सहजत्रकुं कुंड हा एक धबधबा आहे जोरदार असा पाऊस झाल्यानंतर तिथे लोक जातात भिजतात खेळतात लहान मुलांना ल देखील ते खूप आवडतं सहस्त्रकुंड धबधबा एक खूप पाहण्यासारखं निसर्गरम्य असं एक ठिकाण आहे त्यानंतर अजून एक स्थळ सांगायचं म्हणजे काळेश्वर काळेश्वरच्या मंदिरात अगदी लहानपणापासून आम्ही जात आलो आहे आणि तिकडे आहेत खेळायला मस्त गार्डन वगैरे केलेलं आहे काळेश्वर एक ग्रामदैवत आहे लोकांचं आणि खूप प्रमाणात तिथे लोक जातात त्याच्यामागेच गोदावरी नदी आहे जिथे काठावर बसून लोक अंघोळ करतात काही लोक आपलं पाप धुण्याच्या ह्याने म्हणून तिथे अंघोळ करतात काही लोक पर्यटक तिथे छान बसून निवांत त्या शांततेचा आस्वाद घेतात असं आहे काळेश्वर हे ठिकाण त्याच्यानंतर अनेक मठ आहेत जी गोदावरी नदीच्या काठीच आहेत साईबाबा मंदिर म्हणून आहे ते पण अगदी सुंदर आहे तिथे एक गोशाळा आहे जिथे जाऊन आपण गोमातेचं दर्शन घेऊ शकतो तिला खायला फळं वगैरे देऊ शकतो ते ते ठिकाणदेखील नदीच्या काठीच आहे आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य जागेमध्ये ते मंदिर आहे तिथे पण आपण शांतता मिळण्यासाठी जाऊ शकतो आणि